आतापर्यंत मी कधी पात्र कोणतं माझ्या स्टोरीमध्ये आणलेलं नाही कारण मी कधी आजपर्यंत काल्पनिक गोष्टीवर लेखन केलेलं नाही आजपर्यंतच माझं लेखन हे आयुष्यात खऱ्या घडलेल्या गोष्टी किंवा काही व्यक्ती काही ट्रीप काही गोष्टी काही घडलेल्या गोष्टी काही झालेले प्रसंग यावर केलेलं आहे त्यामुळे पात्र निर्माण करण्याचा किंवा कोणत्या तरी एखाद्या पात्राला माझ्या लिखाणात आणण्याचा कधी प्रसंगच आला नाही ह्या गोष्टी मी जरूर करणार आहे पण त्यासाठी बराच वेळ आहे अजून सध्या तरी मी सत्य घटनेवर आधारित लेखन करते आणि जे जिवंत माणसं आहेत जे माझ्या आजूबाजूला आसपास राहतात त्यांच्याविषयी माझ्या भावना व्यक्त करते काही घडलेल्या गोष्टीवर माझे मत मांडते व काही नाही आवडलेल्या गोष्टीवर देखील माझे मत मांडते काही गोष्टी आवडल्या किंवा मी एखादी ट्रीप करून आले त्या ट्रिपवर मी लेखन करते धन्यवाद